मी एक शेतकरी आहे आणि मी नेहमी कंपोस्ट चाच पीक लावण्यासाठी आणि पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मी नेहमी कंपोस्टचाच वापर करतो कंपो कंपोस्ट म्हणजे ते विविध सेंद्रिय पदार्थ वापरून म्हणजेच पालापाचोळा झाला भाजीपाला फळांचे अवशेष फळांच्या साली वगैरे त्यापासूनच कंपोस्ट हे बनवले जाते जे की पूर्णपणे नैसर्गिक असून पिकांच्या वाढीसाठी विशेषतः जास्त मदत करते कंपोस्ट पोषक तत्त्वांचा पुरवठा करतो कंपोस्ट वापरल्याने मातीची सुपीकता सुपीकता वाढते कंपोस्ट वापरल्याने पाण्याचादेखील थोडा थोडा कमी वापर केला तरीही पिकांची वाढ व्हायला मदत होते कंपोश्टचे फायदे म्हणजे कंपोस्ट हे नैसर्गिक आणि पिकासाठी सुरक्षित आहे कंपोस्ट वापरल्याने मातीची गुणवत्ता गुणवत्ता वाढते व पिकासाठी पोषक तत्त्वांचा पुरवठा केला जातो कंपोस्ट वापरल्याने कचरा कचरा कमी होतो आणि तसेच बघायला गेले तर कंपोश्टचे तोटेदेखील आहेत कंपोस्ट साठी व कंपोस्ट बनवण्यासाठी जास्तीत जास्त जागा लागते आहे कंपोस्ट बनण्यासाठी देखील भरपूर आठवड्यांचा किंवा महिन्यांचा देखील वेळ लागतो जर कंपोस्टमध्ये काही घटक खराब असतील तर त्याचा दुर्गंध देखील येतो त्याच्याने कीटक आणि प्राणी देखील आपल्या कंपोश्टच्या जवळपास येतात त्याच्याने कंपोस्ट खराब होऊ शकते